एकंदरीत पोहण्याचे म्हणजे पोहण्यास जे पोहतो आपण तर ते पोहण्याचे भरपूर फायदे आहेत भरपूर म्हणजे आपल्याला जेवढे दैनंदिन जीवनातून किंवा रनिंग सायकलिंग एक्झरसाइज हे जे करतो ह्याच्यातून तर फायदे मिळतातच परंतु हे न करता पोहण्यामधून हे सर्व फायदे आपल्याला मिळतात जसे की काय म्हणतात त्याला आपण जर रोज पोहणं केलं तर जो श्वसन नियंत्रणाचा त्रास असतो तो कमी होतो कारण पोहण्यासाठी भरपूर प्रमाणात काय म्हणतात त्याला इम्युनिटी पावर लागते किंवा एनर्जी लागते कारण पोहणं पोहताना सर्व बॉडी ही काय म्हणतात त्याला सर्व बॉडीचे मूवमेंटस होते तर त्यामुळे श्वसन नियंत्रणासाठी भरपूर प्रमाणात पोहण्याची मदत होते दुसरं म्हणजे बॉडी टेम्परेचर कमी करण्यासाठी सुद्धा पोहण्याची मदत होते त्यानंतर काय म्हणतात त्याला वेट कमी करण्यासाठी किंवा आपली बॉडी एका शेपमध्ये आणण्यासाठी सुद्धा पुनिंगचं पोहणं हे चांगलं आहे आणि आजकालच्या आजकालच्या या दैनंदिन युगामध्ये जर आपल्याला तंदुरुस्त किंवा चांगलं रहायचं असेल तर पोहणे हे सगळयात चांगलं बेस्ट ऑप्शन आहे